माझी आवडती चित्रकलेची स्टाईल म्हणजे स्केचिंग कारण स्केचिंग मला भरपूर आवडतं स्केचिंगमध्ये यूज होणाऱ्या वेगवेगळ्या स्टाईलच्या पेन्सिल्स त्याच्यानंतर स्केचिंग केल्यानंतर जसं चित्र ओरिजनल दिसतं म्हणजे हाताने काढल्यासारखं आणि त्यामध्ये असणारे जे टेक्निक आहे म्हणजे जे पिक्सेल वापरून आपण काढू शकतो इझिली काढू शकतो स्केचिंग करण्यामुळे थोडा वेळ पण जातो पण मनाला आनंद पण भेटतो म्हणून मला स्केचिंग ही जी स्टाईल आहे चित्रकलेची ती भरपूर आवडते